हॅलो मी राहुत बोलतो आहे पूर्णब्रह्म रेस्टोरंट का मी आपल्याकडे थोडा वेळापूर्वी पन्नास लोकांसाठीच्या जेवणाची ऑर्डर केली आहे त्यात राईस रोटी डाळ तडका पनीर मटार भाजी काजू भाजी श्रीखंड पुरी याची ऑर्डर दिली आहे त्यात मला ताक हवं आहे ताक ची ऑर्डर करायची आहे तुम्ही देऊ शकाल का किंवा त्याचे पैसे वेगळे लागतील की त्याच ऑर्डरमध्ये द्याल काय करणार किंवा कदाचित पैसे जर लागणार असतील तर मला त्याप्रमाणे सांगा मी पेमेंट करेन मी तुमच्याकडे स्पेशल ताक आहे असं मला समजलं आहे म्हणून मी मला ऑर्डर करावीशी वाटते की पन्नास लोकांसाठीची ताक तुम्ही द्याल तर बरं होईल आणि त्या जेवणाच्या ऑर्डरच्या सोबतच असेल तर उत्तम थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु मला मिळेल याची खात्री वाट द्याल का थँक्यू